गाडीबद्दल थोडीशी माहिती आता इतक्या वेळ झाली आपली हिंदू धर्माबद्दल आता प्रवासाबद्दल आणि गाड्याबद्दल टू टू व्हिलर बद्दल दुचाकी वाहन त्याच्यामध्ये पुरातन काळामध्ये सगळ्यात नावाजलेली दुचाकी वाहन म्हणजे राजदूत होती त्याच्यानंतर बुलेट होती नंतर स्कूटर होती ह्या सगळ्या ज्या बाईक होत्या ह्या सगळ्यापैकी राजदूत जी गाडी होती ती एकदम आरामदायक आणि लाँग टूरसाठी चांगली होती एकतर ग बाईक ग गाडी जी आहे ही मजबूत आहे होती ह्या गाडीवरे दोघाच्या ऐवजी तिघजण बसून जा गाडीला काहीही होत नव्हतं पण आत्ताच्या बाईक अशा झालेल्या आहेत सगळ्या फायबरच्या झालेल्या आहेत थोडं एकजण जरी बसून पाठी मागून कोणी येऊन धडक दिली जागेवर चुरा होती ती गाडी त्याच्यामुळे पहिलेच्या जे बाईक होत्या पहिल्याची जी संस्कृती होती ती सर्व चांगली होती आणि आत्तासुद्धा तेच लोकं पहिलेची संस्कृती स्वीकारायला काही लोकं तयार आहेतं आत्ताचे शुगरवरती